हॅलो हां माझं छोटंसं दुकान आहे अनारचं तर त्यासाठी मी फोन केला होता इथेच आहे अकोल्यामध्ये हो हो हो हो हो तर आपलं एक हं मला अशी माहिती मिळाली की आपण बुवा होलसेलमध्ये अनार विकता

असं असं असं असं असं हो ना हां

असं असं चारशे ग्रॅमपर्यंत पण आहे असं असं असं चांगले आहे ना भरपूर मोठ्या साईजमध्ये आहे तुमच्याकडे आमच्याकडे पण अशा ची मागणी आहे हं हं हं हं बरं बरं बरं मग एका पेटीतून किती दिले होते पाच असं असं हं असं दहा किलोमध्ये आहे आणि हां असं असं दोन किलो मिळते हो असं असं तर आपल्याला पाच किलोमध्ये बोलवायचे होते समजा पेट्या सगळ्या

आता नेहमीसाठी समजा कंटिन्यू आम्हाला वीस पेटी पाहिजे रोजच्या समजा हां तर आपण हां मग रोज हां हां हां

मग आपल्याला रोज समजा वीस पेट्या रन वीस अ पेट्या तुमच्या आम्हाला कंटिन्यू आल्या पार्जल त्यासाठी आम्हाला हो हं हं हं असं असं हं हं हं रोज मिळेल ना पण हो हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चालेल पाठवतो मी हो ठीक आहे ठीक आहे